आठ दिवसापूर्वी एक बोलेरो पिकअप गाडीमध्ये काही वस्तू विकायला आणल्या होत्या त्यामध्ये मिक्सर कुकर प्रेस अशा वेगवेगळ्या अस्तू होतं मला वाटलं चला स्वस्तात मिळते म्हणून मीही एक मिक्सर घेतलं पण फार वाईट अनुभव पहिल्याच दिवशी मी वस्तू विकत घेतली आणि पहिल्या दिवशी बरोबर चाललीसुद्धा दुसऱ्या दिवशीसुद्धा बरोबर चालली परंतु तिसऱ्या दिवशी खर खर खर खर असा आवाज यायला लागला चौथ्या दिवशी तर बंदच पडली स्वस्ताच्या मागे लागून सर्वच पैसे पाण्यात गेले आणि त्याची रिटर्न पॉलिसीसुद्धा नव्हती की तो कंपनीवाले विकाय परत घ्यायलासुद्धा ते कधी आले नाही आणि वस्तू इतकी वाईट होती की मी आपल्या सगळ्यांना सुचवेल अशा क् वस्तूच्या मागे कधीच लागू नका